हॅलो हॅलो आवाज येत आहे मॅडम माझा मॅडम ते डाएटबद्दल विचारायचं होतं तुम्हाला मी आहे ना ॲथलीट आहे मॅडम तर थोडं दा धावताना वगैरे मला पायात त्रास होतो आणि त्यानंतर श्वास पण लवकर भरून येतो नाही असं काहीच नाही मी म्हणजे नॉर्मल घरचं जेवण आणि जे मिळतं तेच खाऊन घेतो हां नाही याच्यासाठी काहीच नाही केलं ना मला आहे ना गुडघ्याचा आणि श्वास घेताना त्रास होतो जेव्हा मी रनिंग करतो ना हां त्यावेळी म्हणजे बाकीच्या मुलांपेक्षा म मला जास्त थकवा येतो असं म्हणेन

नाही तसं तर काही केलं नाही आहे आ ते रोजच करतो हां नाही मॅडम मी सध्या तर व्हेजिटेबल वगैरे खात नाही ठीक आहे ना मॅडम मग आणखी त्याच्याबद्दल काही म्हणजे काही म्हणजे गोळ्या वगैरे मिळते का तुम्ही

हां हां अच्छा

अच्छा होऊ शकते मॅडम कारण की बाहेरचं खूप जास्त खातो मी हा होस्टेलला राहत आहे मी मतलब इथं नेन बाहेरगावचा आहे इथे आलेलो राहायला

अच्छा अच्छा

अच्छा ठीक आहे ना मॅडम आणखी याच्याबद्दल काही म्हणजे दुसरं काही एक्ससाईज वगैरे सांगू शकता का तुम्ही काय कोणता काय करायच्या एक्ससाईज वगैरे सांगू शकता का तुम्ही मला काही अच्छा ठीक आहे ना मॅडम अच्छा चालेल

ठीक आहे मॅडम करतो मी तुम्ही जे सांगितलं तसं ठीक आहे थँक थँक्यू मॅडम ठीक आहे